हा आमच्या अकोला जिल्ह्यात जवळपास धार्मिक स्थळ समुद्रकिनारा तर नाहीच पण धार्मिक स्थळ आहेत तिथे एक आमच्या अकोल्यामध्ये राजराजेश्वराचं मंदिर आहे तिथे श्रावण महिन्यात खूप मोठी यात्रा भरते तसेच शेगावला दर गुरुवारी आषाढी एकादशी या ठिकाणी जवळ जवळ पूर्ण महाराष्ट्रातून किंवा भारतातून लोक किती येतात आणि खूप गर्दी करु गर्दी असताना देखील तिथे गजानन महाराजाचे दर्शनासाठी येतात आणि तिथे जे पर्यटक येतात ते या मौसमामध्ये किंवा जे आनंद सागर आहे आनंद सागर पाहण्यासाठी उन्हाळ्यात तिथे येतात आणि दर्शनासाठी दर गुरुवारी किंवा प्रत्येक एकादशीला तिथे खूप लोकं येत असतात